हॅलो काय करते स्वयंपाक स्वयंपाकाचं तुला काय सांगू बाई डोक्याला ताप झाला आहे माझ्या नुसता सगळं कार्यक्रम घरी अगं काय नाही काय झालं आहे माहिती आहे का माझ्या सासूनं हे कार्यक्रम ठेवला आहे हळदीकुंकवाचा आणि मला ना त्यातलं काहीच कळत नाही एकतर आत्ताच लग्न झाले आहे नवीन नवीन लग्न कसं काय गं असतं आणि आपलं मला तर काही समजतच नाही आहे बघ म्हटलं आता तुला फोन लावावा आणि विचारावं की नेमकं काय असतं हो येणार आहेत ना

अगं ते नसतं का आणि तेच नसतं का की बाबा नवीन नवीन लग्न झाले आहे मग त्यांच्या त्या चार पाहुणे बोलवणार मग नंतर ना हां ते ओटी भरणं किंवा काय वगैरे ओटी वगैरे भरावं लागणार मग ते प्रोसिजन ते परत आला तर स्वयंपाक आला हां ठीक आहे तेच ना ते स्वयंपाक वगैरे आला मग ते काही समजतच नाही आहे गोंधळली पूर्ण मी

ओके हां

हां तू आहेस मग कसलं टेन्शन हां बोल बोल हां हां ओके हां बरोबर आहे ना पण अगं गिफ्ट म्हटल्यानंतर ना मग तेच म्हणते गिफ्ट म्हटल्यानंतर ना खूप प्रॉब्लेम येतात तरी साडी ॲक्चुअलीमध्ये सगळेच लोक घेतात साड्या आपण जरा काही तरी डिफरंट घेऊयात

ओके हां ठीक आहे ठीक आहे चालेल मग तसं बघूयात आपण काही तरी

अजून तर माझ्या डोक्यात काहीच प्लॅनिंग नाही आहे या विषय काय झाला हां बोल ना अरे पहिली गोष्ट म्हणजे मला साडी पण नेसता येत नाही आहे त्यामुळे तू लवकर ये माझ्या घरी जेणेकरून तू मला मदत करू शकशील हां अगं पण ती करेल ना गं व्यवस्थित नाही तर काय असतं माहिती आहे का काही तरी ते थापतात नुसतं आणि नुसतं काही तरी पैसे उगाचच घेतात बाई काही तरी उगाच डोक्याला ताप व्हायचा माझा नवरा म्हणायचा कशाला गेली होतीस तिकडे पैसे घालवायला उगाचंच डोक्याला ताप हां हां हां हां हां पाहिलं पाहिलं पाहिलं पाहिलं मी पाहिलं ओके ओके ठीक आहे चालेल ये मग तू लवकर हां हो चालेल चल आणि आपण शॉपिंग करायला जायचं आहे त्यामुळं लवकर ये प्लीज हां चल बाय हां हां